आम्ही पावसाळ्यामध्ये जून जुलैमध्ये आम्ही पराठीची लावण करत असते सोयाबीन तूर असं लावण करत असते काउन की ते कसं आहे पा पावसाळ्याच्या शीजनमध्ये ते लावल्या जाते पराटी पराटी व्यतिरिक्त कोण्याच सीजनमध्ये लावल्या जात नाही पावसाळ्याशिवाय आम्ही पावसाळ्यातच लावत असतो आणि कसं पावसाळ्यात त्यांना व्यवस्थित पाणी मिळते सगळ्या मालांना तुरी झालं चणा आपलं सोयाबीन झालं आणि पराटी यांना पाऊस व्यवस्थित मिळते त्या त्याच ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये बाकी याच्यामध्ये होत नाही पराटी तर आम्ही पावसाळ्यामध्येच पराटी लावत असतो छान निंदण करत असतो त्याला खूप जपतो निंदण करणे खत देणे आपलं सगळं करून निंदण दवरण देणे बैल बैलजोडीने आम्ही डवरण करत असतो आणि निंदण वगैरे देतो